सध्या मी डिजिटल पेंटिंग करते आणि त्यासाठी काही ठराविक सॉफ्टवेअर टूल्स आणि ॲप्स वापरते उदाहारणार्थ प्रोक्रिएट प्रोक्रिएट हे आयपॅडसाठी आहे हे वापरणं खूप सोपं असून यामध्ये ब्रशेस लेअर्स आणि ॲनिमेशन सुविधा असते ॲडोब फोटोशाॅप हे फोटोशॉप हे एक व्यावसायिक पातळीवरील खूप वापरलं जातं फोटो एडिटिंगसाठी प्रसिद्ध असलं तरी पेटिंग्स पेंटिंगसाठी उपयुक्त आहे आणि क्रिता क्रिटा हे फ्री आणि ओपन सोस सॉफ्टवेअर आहे जे डिजिटल आर्टिस्टसाठी खास बनवलेलं आहे ऑडो ऑटोस डेस्क स्केच बॉक्स स्केचबुक यांचा इंटरफेस खूप क्लीन असून स्केचिंगसाठी उत्तम आहे डिजिटल आर्ट मला खूप आवडते कारण त्यात मुक्तता सोय आणि प्रयोगीश प्रयोगशीलता अधिक आहे रंग चुकला तरी अंडू करता येतं आहे आणि लेयरवर काम करता येतं आणि प्रिंट किंवा ऑनलाईन शेअर करणं करणे खूप सोपं असतं डिजिटल आणि परंपरागत ट्रॅडिशनल पेंटिंगामध्ये खूप फरक आहे आणि नंतर शेवटी दोघांचं सौंदर्य वेगळंच आहे परंपरागत पेंटिंगमध्ये आत्म्याची उब असते तर डिजिटलमध्ये सर्जनशीलतेचं अवकाश मोठं असतं मला दोन्ही प्रकार आवडतात कारण मला ही भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे साधन कुठलंही असो मला पेंटिंग करायला खूप आवडतं